सर नमस्ते माझ्या मुलीचं अॅडमिशन घ्यायचं आहे तुमच्या शाळेत आठव्या वर्गासाठी हो सेमीइंग्लिशमध्ये चालते ना सर पण ते विषय कोणते कोणते आहेत तुमच्याजवळ ते सांगा आणि तुमच्या शाळेचा शेड्युल कसा आहे ते सांगा

जिल्हा परिषदमध्ये हा

नाही चिखलगाव

बससहित आणि आणि जेवण नसलं तर मग त्याच्यात

आणि पुस्तकं वगैरे काहून ते तर शाळेमार्फत भेटत असेल ना पुस्तक ड्रेस ती बजेट कमी नाही होऊ शकत का त्या चाळीस हजाराचा त्याच्यात इस्टॉलमेंट पडतील का किती किस्ता पडतील दोन टप्पे म्हणजे वीस पहिले न वीस नंतर दोन टप्प्यात हा

बरं काय ड्रेस तर शाळेच्या इकडूनच असतात ना हो ते लाल टीशर्ट घालता

बरं

ओके येतो ठीक आहे सोमवारी येतो तुम्हाला भेटायला ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे